आपल्या सांस्कृतिक परंपरेत जे विविध पदार्थ असतात खाण्याचे त्यामध्ये मी पुरणपोळी हा पदार्थ खूपच माझ्या घरी बनवते आणि पुरणपोळी सोबत तुम्हाला तर माहीतच आहे की लोक दुधाचा वापर करतात फोडणी वगैरे देऊन ड्रायफ्रुटस वगैरे चारोळे वगैरे टाकून जे दूध बनवले जाते पुरणपोळीसोबत त्यासोबतच मी जे दूध उरलेलं असते किंवा मी काढून ठेवलेलं असते त्यामध्ये मी जो रसमलाई जो हा पदार्थ आहे हा सुद्धा त्या दुधामधे ॲट करते जे ते छोटे छोटे बाऊल असतात बनवले जातात आणि दुधामध्ये टाकले जातात असा पदार्थ मी त्यामध्ये बनवून टाकते